हो आमच्याकडील पारंपरिक खेळ हा विटीदांडू आहे विटीदांडू म्हणजे एक लाकडापासून केलेली एक एक विटी असते ते दोन्ही साईडला कातरलेली असतात आणि एक दांडू असतो की लांबडा असतो त्याला खेळायचं असतं एक बिळ पाडावं लागतं किंवा सर्कल आखून त्यात ते चिनी ठेवून मारायला लागतं ला मग त्यात आपण प्लेयर करू शकतो चार प्लेयर आठ प्लेयर याने कितीबी दोन टीमा पाडायच्या त्यात एक सर्कलमध्ये प्लेयर उभा राहणार तो चिनी मारनार तो दुसरा प्लेअर आत मारेस्तोवर त्यांना त्याच्यावर डाव रंगत राहणार तो खेळ इतका सुंदर आणि पारंपरिक गेम आहे तो खेळ आहे त्या गे खेळाला आमच्या इकडं बारक्या पोरापासून दहावीपर्यंतची मुलं म्हणजे आसपास अठरा सोळा वर्षे होईस्तोवर मुलं ते गेम खेळत असतात व तो गेम चांगला व मस्तपैकी गेम आहे त्या गेममध्ये तीन प्रकार खेळू शकतो एकच गेम तीन प्रकारने खेळू शकतो एक सर्कलमध्ये झाला तर दुसरा आहे एक छोटंसं बिळ पाडायचं जमिनीमध्ये आणि त्यात ती चिन्नी ठेवायची कोले का म्हणून कोलायचं म त्यानं फेकणार त्या दांडूला लागला तर तो प्लेयर आऊट किंवा नसला तर ते जिथं फेकता येतं ना तिथनं चिनी मारणार ती एकदा दोनदा तीनदा मारणार तिथून त्यांना मारणार एवढं एवढं मला समजणार की एक एक शंभर दांडू दोनशे दांडू मागणार लाभ गेला असलं तर चारशे दांडू मागवू शकतो त्यांनं म्हटला नाही बसत नाही बसत तर त्याच्याकडे एक चान्स असणार दोनशे आकडा देण्याची आता तो आकडा देऊ शकतो मग आणि एक गेम आहे तो आहे की दांडू समजा गेम दोन्हीच पॉईंट बी तेवढं झालं की मग गेम टाईम होणार टाईम झाला की गेममध्ये सर्कल येत राहणार सर्कल राहिला तर विटीदांडू हा गेम स्वच्छ आणि महाराष्ट्राचा गेम आहे थँक्यू